काय करू लागली गायत्री झाले कामं हं गं हो वय वच केलं काय

नइ कुरुळ्या केल्या आज हं रिकाम पन आय न ते थोडुसं मी म्हनत होती साईबाबाच्या मंदिरास चलतं काय ओ वेळ कायले पटकन जऊ अन् पटकन चाललं यू

हो मले इ स्वयंपाक कराय असते ना मले इ स्वयंपाक वायचाय मले ही स्वयंपाक करायचा तिकून आल्यावर आपन जऊ पटकन दर्शन घ्यू चाललं यू मग हं चंपी आय चंपी आय चंपीची आई आय साक्षी आय दीपा आय अर्चना तई आय ते बी तयार वाचेच आय आता सांगितलं मी तिले चल जऊ म्हनून आप त्यच्यामुडं तू इ तयारी कर होतं ना माइ तयारी वाचंच आय हं हं आरती होईपरंत थांबू दर्शन बिर्शन घ्यून चाललं यू कसंय माझी तयारी लवकर होते तुझ्या तयारीला लागते वेळ म्हनून म्हटलं तू लवकर तयारी कर हा येईले सांगतो मी चंपीच्या आईला सांगतो तयारी कर म्हनून हा मंग भरदिवसा आय ते रातच नाय ते हं चलतं का मग हं बरं मग कर ना तू तयारी हे तू विचार तू पयले सासूला विचार जो तेच्या पावनेला विचार जो हा मग सासूला विचार जो नायतर मग अजून कल्ला नाइ झाला पायजे आपला कसंय मंदीर आय दू अन् मग आपल्याला पयी पयी जाय लागते ना हं पायदच जऊ चल्लू कसाबसा वेळ लागते जायाले तर मंग म्हटलं तुला पयले पयले सांगून दे नसला कल्ला नय पायजे हा कारन त्या दोगातच कल्ला ओते हं पावने यून रायले ना हं नय नय जास्त वेळ नय ओतं आपन जाऊ अन् दर्शन बिर्शन घ्यू आरती हूदे चाललं यू हं करतो का मग तयारी कर मग पटकन तयारी तू बरं मइ तयारी झाली की मग मी तुला आवाज देईल थांबतो तुझ्या होईपर्यंत तयारी बरं कर मग हा हं हं हं ठीकंय मग